आपण सर्वजण उत्सव एकत्र आणि किंवा पूर्णपणे त करण्यासाठी ज्या दिवशी ते आपला जन्म होतो त्या दिवशीचा आपण वाढदिवस क केल्या जातो काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते आपण करतो जसे गणपती उत्सव झाले नवरात्र उत्सव झाले काही सण असतात आपले जसे आपली हिंदू धर्माचे दिवाळी सण झाला पोळा झाला हा एक सण मोठ्या प्रमाणात साजरा कलतो त्या दिवशी नवीन कपडे घालतो पोळ्याला बैलांची पूजा केली जाते मुस्लिम समाजात ईद साजरी केली जाते तेव्हा ते बकरी ईद वगेरे आणि त्यांचे नवीन पोशाख वगैरे करतात क्रिश्चन धर्मातनी पंचवीस डिसेंबरला क्रिस्ट क्रिसमस डे असतो ते त्या दिवशी नवीन नवीन कपडे घालतात आणि आपण एकमेकांचे संस्कृत कार्यक्रम पण जगतो तसे भाषा परंपरा आणि चालीरीती जुने आपले विविध पोशाख असतात या होळीसारखा सण झाला त्यामध्ये आपण कलर वगैरे खेळतो तर प्रत्येक सण आपन साजरे करतो आणि त्या सणानुसार आपले पोशाख वगैरे यु वापरण्यात करतो